सीम कंपनीबद्दल बोलू इच्छित आहो तर सीम क कंपनीबद्दल मी असं बोलू बोलू इच्छि की पहिले वोडाफोन आणि आयडिया हे तेव्हा चालायचे पण आताच्या जमान्यात बगा बघायला गेलं तर वोडाफोन आणि आयडिया हे चालत नाही आत त्यानला टेक ओ त्यानला ओवरकम केला आहे जिओ आणि एयरटेलनी जिओ हा सर्वात पहिले मोफत आपल्याला मोबाईल डेटा आणि रीचार्ज देणारा रीचार्ज देणारा क जिओ कंपनी होती जिओ जिओबद्दल बोलायचं ठरलं तर जिओने लॉकडाऊनमध्ये खूप आपल्याला मदत केली खूप साऱ्या लोकांनला फ्री फ्री डाटा आणि फ्री रीचार्ज दिला पण जसं लॉकडाऊन संपल्यानंतर जिओ यांनी पैशांनी मोबाईल डाटा आणि रीचार्ज देणं चालू केलं जिओचा हा एक रीचार्ज सहाशे रुपये पर पॅक होता पर मंथसाठी आणि त्याच्यात एक जी बी मोबाईल डाटा भेटायचा पण त्या त्या काळानंतर तर एयरटेल मार्केटमध्ये आलं एयरटेलबद्दल असं सांगू इच्छितो आम्ही की एयरटेल हे स आताच्या ज आताच्या जगात चालणारा सर्वात फास्ट इंटरनेट आ कं इंटरनेट कंपनी आहे एयरटेल ही फ्री फाय जी स सर्विस देतं आणि एयरटेल हे कुठंही चालणारं सीम आहे एयरटेल ही अशी शी कंपनी आहे जी त्यांच्या ग्राहकानला फ्री फाय जी डेटा देती आणि त्यांचा पॅकही खूप कमी असतो त्यांचा एक महिन्याचा पॅक हा चारशे रुपये पर मंथ आहे त्याच्यात एक जी बी डाटा फ्री भेटतो दर दर दिवशी एक जी बी डाटा तुम्हाला फ्री भेटतो आणि हा पॅक एक महीने चालतो आणि तर त्याच्यात फाय जी पण इनक्लुड येतं जर ज्यांचे सीम फाय जी असतीन तर त्यानला फाय जी सीम फाय जी सीम आणि नेटवर्क असंन तर त्यानला फ्री फाय जी नेटवर्क भेटतं आणि अशी अशा पद्धतीने एयरटेल आपल्या इंडियातल्या सीम कंपन्या विकसित आणि त्यांच्या सीम अपग्रेड झाले आहे धन्यवाद